हायकिंग करताना कोणत्याही प्रकारचे वन्य जीव आपल्याला जंगलात दिसू शकतात कारण जंगल हे वन्य जीवांचंच घर आहे आपण तिकडे आगंतुक म्हणून जात असतो फिरण्यासाठी सहसा जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रमाणात कोणता वन्य जीव दिसतो असं सांगायचं म्हटलं तर तो साप साप हाच एक प्राणी आहे की जो बऱ्याच वेळेला दिसतो जंगलात पण सहसा जंगलातले प्राणी आपल्याला कोणती इजा करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना काही त त्रास देत नाही किंवा त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करत नाही तोपर्यंत सहसा कोणता वन्य प्राणी हल्ला करत नाही बिबळ्याचे हल्ले आपल्याकडे महाराश्रात बिबळ्याचे हल्ले झाल्याच्या घटना आपण वारंवार ऐकलेले आहेत पण हे बिबळे बऱ्याच वेळेला वस्तीत येतात आणि ते भक्ष्याच्या शोधार्थ येतात किंवा एकट्यादुकट्या माणसावरती हल्ला करतात किंवा जे जंगलात शौचास बसलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावर ते हल्ला करतात कारण त्या बसलेल्या असतात आणि त्यांना वाटतं की आपलं सहा सावज जे आहे जे आपल्यापेक्षा लहान आहे राखकारनए आणि त्याच्यावर हल्ला करता आहेत तर हे बिबळ्यांचे हल्ले जे झाले जंगलातले ते शक्यतो त्या कारणामुळे झालेत किंवा एकट्यादुकट्या माणसावर झालेत तुम्ही चारपाचच्या गटाने जंगलात फिरत असाल तर कुठलाही वन्य प्राणी तुमच्या जवळ येण्याची हिंमत करणार नाही कारण त्यालाही तुमची भीतीच असते जेवढी तुम्हाला त्याची भीती आहे त्यामुळे वन्य जीव सहसा तुमच्या मॅटेला येत नाहीत साप साप प्राणीये जो आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसतो आता कधी तुम्ही कुठे गेला असाल तर साप पल्याला शक्यतो आता काही लोक अतिधाडस स्वत चं दाखवण्यासाठी सापाला हाताळण्याचे प्रकार करतात पण तुम्हाला अनुभव नसेल तर साप हाताळू नये त्याला थोडं काठीने आपण थोडं बाजूला बाजूच्या जमिनीवर थोडा आपटलं की तो त्याचा निघून जातो साप त्यामुळे तिथे आपल्याला काही तशा प्रकारचं आपण त्यांच्या जीवनात आपण हस्तक्षेप डायरेक् करू नये कोणत्या प्राण्यांना हात जास्त आपण त्रास द्यायला जाऊ नये ही काळजी आपण घ्यावी आणि दुसरी वृक्षतोड आपण करतो आहीत सध्या किंवा ट्रेक करताना आपण मोठ्यामोठ्याने गाणी लावतो स लाऊडस्पीकरवरती आपण तिकडे कचरा करतो या सगळ्या गोष्टींमुळे आपण वन्य जीवांचे अधिवास आपण तिकडे तिकडे हस्तक्षेप करतो तर तो आपण सहसा टाळला पाहिजे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली एक शिस्त असते जंगलात फिरण्याची ती आपण शिस्त जर का पाळली तर आपल्यापासून वन्य जीवांना त्रास कमी होईल